माझा आजपर्यंतचा सर्वात खराब अनुभव म्हणजे एखादी वस्तू जेव्हा आपल्याला आवडते आणि ती तशाला तशी जर नाही आली तो आपला सर्वात वाईट अनुभव होतो मी कपडे खरेदी केले होते ते कपडे अगदी म्हणजे अगदी खराब आले आहेत त्या कपड्याव कपड्यांवर डाग तर होतीच पद् जसा मला पाहिजे होता तसा तो बिलकुल ड्रेस आला नाही मी वनपीस बोलवला होता पण तो वनपीस नाही तो ए तो एकदम शॉर्ट ड्रेस आला शॉर्ट ड्रेसवरती जी डिझाईन होती त्याला जी फ्रिल होती ती अगदी फाटलेली आली ड्रेस आम्ही स्लीवलेसचा मागवला होता तर तो स्लीवलेसचा आला पण तो अगदी खूप बेकार दिसत होता हे लायक्रा कंपनीचा मी ड्रेस मागवला होता वनपीस मागवला होता तो खूप खराब आला त्याचं चे कपड्याची क्वालिटी होती ती अगदी खराब होती मी नऊशे रुपयाचा ड्रेस बोलवला होता पण त्यामानाने तो बिलकुल मुळातच चांगला निघाला नाही हा सगळ्यात खराब अनुभव मला या ड्रेसबद्दल वाटला आणि यानंतर मी मायक्राचे प्रोटक वापरणं सोडून दिले हा माझ्यासाठी खूप खराब अनुभव मला इथे आला